ग्रामीण समाज म्हटलं की वेगवेगळ्या रूढी रीती परंपरा सणवार सगळं साजरा केलं जातं म्हणजेच ग्रामीण समाजाची जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये नृत्याला फारच मोठं महत्त्व आहे ते केवळ फक्त एक मनोरंजनाचं साधन म्हणून बघत नाहीत तर त्याच्याबरोबर धार्मिक विधी सण आणि सामाजिक एकता दर्शवणारा जो भाग आहे तो त्या नृत्यासोबत जपला जातो जसं की सण आणि उत्सव आहेत गणेशोत्सव आहे होळी आहे दिवाळी आहे बैसाखी आहे नवरात्री आहे या सणामध्ये लोक नृत्य करून आनंद साजरा करतात गणेशोत्सवामध्ये दहा दिवस जो गणपती बसलेला असतो त्यामध्ये नृत्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणं त्याचबरोबर नवरात्रीमध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या नृत्यांच्या स्पर्धा आयोजित करणं त्याच्यामध्ये आपले जुने जे देवाचे गाणे आहेत ते असणं किंवा लोकनृत्याच्या ज्या परंपरा आहेत जसं की भां भांगडा असेल लावणी असेल गरबा असेल घुमर असेल तमाशा असेल यांसारखी जी नृत्यशैली गावागावात प्रसिद्ध आहेत त्याच्यानंतर विवाह समारंभ गावातील लग्नामध्ये नृत्य केले जाते ढोल ताशांच्या तालावर जे नृत्य केले जाते ते एकदम अनिवार्य असते त्याचबरोबर नृत्य करताना समुदाय एकत्र येतो नृत्यामुळे गावातील लोकांमध्ये एकजूट निर्माण होते आणि आनंद वाटला जातो ग्रामीण नृत्य ही संस्कृती परंपरा सामूहिक आनंद याचं प्रतीक आहे ती समाजाला भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जोडून ठेवते